आपली सर्वात प्राचीन भाषा ही संस्कृत आहे आणि संस्कृतपासून संस्कृतपासूनच प्राकृत भाषा निर्माण झाली प्राकृत म्हणजेच मराठी भाषा पण तत्कालीन प्राकृत भाषा आणि आजची मराठी भाषा यामध्ये कालांतर्गत ह फरक हा आहेच आणि मराठी भाषेपासूनच आज अनेक बोलीभाषा निर्माण झालेले आहेत त्या त्या त्या त्या प्रदेश त्या त्या प्रदेशाची एक बोलीभाषा आहे वेगवेगळी त्या त्या प्रदेशाची एक बोलीभाषा वेगवेगळी आहे असा विकास पावत गे गेलेली ही मराठी भाषा मा संतांनीही हा बोलीभाषेबद्दल बरंच काही लिहून ठेवलेले आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परि अमृता ते ही पैजा जिंके अशी ही मराठी भाषा अनंत काल अशी अशी बोलीभाषा चालत आलेली आहे पण काळ म्हटला की याच्यामध्ये फरक हा पडत जातो त्यावेळी ती शुद्ध होती शुद्ध होती प्राकृत होती आत्ता ती अशुद्ध आहे असं नाही पण तिच्यामध्ये काळाचा फरक हा पडतो आहे ते विकसित होते आहे हो विकसित होते आहे पुढे पुढे जाते आहे विकसित होते आहे विकसित होते म्हणजे काय तर बदल हा होतो आहे बदल हा होतो आहे त्याच्यामध्ये आधी साहित्य निर्माण होत होतं आत्ताही होतं आहे पुढेही होत राहील पुढेही होत राहील पुढेही होत र आणि आजचा मराठी आज मराठी साहित्याचा आज दर्जा खूप उंचावर आहे खूप उंचावर आहे आज जागतिक पातळीवर सुद्धा मराठी साहित्य आहे त्याला खूप मान आहे

त्याला खूप मान आहे एक दर्जा आहे त्याचा अशी अमृताची पैजा जिंकणारी मराठी भाषा